गोंदिया जिल्ह्यातील मुख्य पीक तांदूळ आहे त्यामुळे गोंदियाला राइस सिटी म्हणून म्हणतात गोंदियात तूर तंबाखू तांदूळ यांची खूप पेरणी केली जाते व त्यांची मागणी ही खूप आहे तांदळात ज्या दुसऱ्या राज्यात निर्यात केल्या जाते ज्यामुळे जिल्ह्याच्या विकासात खूप मदत होते तांदळाच्या वापर स्वयंपाकात खूप होतो खूप जास्त होते शेतामध्ये सर्वात आधी नांगरणी केली जाते ते केल्यानंतर त्या जागी धान फेकले जातात आणि त्याला पाणी दिले जाते काही दिवसानंतर रोप तयार होतात शेताच्या रिकाम्या भागात चिखल केला जातो व त्यामधे आलेल्या रोपाची पेरनी केली जाते दोन ते तीन महिन्यानंतर रोप तयार होऊन धान तयार होते त्यामध्ये खत व किटनाशक सोडले जाते धान तयार झाल्यावर ते कापणी करून राइस मिलमधे नेऊन स्वच्छ करून घेतात स्वच्छ झाल्यावर विकणे आणि बाजारमदे नेतात